वॉलचंद कॉलेजमध्ये फोन लागला आहे का माझी बारावीचे पेपर झालेले आहेत आता मला इंजेनेअरिंगसाठी कॉ ॲडमिशन घ्यायचं होतं मग तुमच्या एन्टरन्स एक्झाम कधी आहेत

मग डेट काय फिक्स केलेली आहे का नाही

बरं बरं चालेल इंजेनेयरिंगची फी कशी आहे ओके ओके चालेल इंजेनें कॉलेजला येण्यासाठी लांबचा प मुलांना वगैरे बस याची तन काही सोय आहे का बरं चालेल हां चालेल एन्टरन्स एक्झाम असेल तेव्हा इन्फॉर्मेशन आम्हाला इन्फर्मेशन करता का चालेल मग मी एक दोन दिवसात येऊन हे एन्टरन्स एक्झामचा फॉर्म वगैरे भरून जाते हां चालेल कागदपत्र काय काय लागतात ओके चालेल हां ठेवते